माझं राज्य म्हणजेच महाराष्ट्र आणि माझा देश भारत या राज्याबद्दल आणि माझ्या देशाबद्दल मला भरपूर माहिती इंटरनेटने दिलेली आहे इंटरनेटवरून सर्च केलं तर गुगल सर्च क करून या सर्च केल्यानंतर बरीचशी माहिती मिळते उदाहरणार्थ जर आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर त्याच्या त्याचं त्या लोकेशन आहे हे इंटरनेट नेटवरून मला मिळू शकतं त्याचबरोबर तिथे असलेली वेगवेगळ्या प्रकारची ऐतिहासिक स्थळे त्यांची माहिती गुगलवर सर्च केली तर ती मिळू शकतात त्या भौगोलिक स्थान काय आहे त्यांचं त्याची माहिती आपल्याला मिळू शकते तिथले असलेले वेगवेगळे रिसॉर्ट त्याची माहिती त्यानंतर ट्रॅव्हलिंग करताना सुद्धा या गोष्टी आपल्याला इंटरनेटवरून म्हणजे मॅप जर असेल त्याच्यावरून आपल्याला गुगल मॅप यावरून आपल्याला मिळू शकते